पोहण्याच्या भेटीगाठी किंवा स्पर्धापूर्वी आम्ही अगोदर आपल्याला पोहता आलं पाहिजे आणि जर आणि आपल्या ह्या ह्याच्या चिंता जर हाताळायच्या असेल तर आपल्या सुरुवातीला त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे जर आपल्याला त्याच्या अगोदर पोहताना एकदम परफेक्टली पोहता पाहिजे स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल कुठल्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये असेल तर त्याची तयारी अगोदर आपण पूर्णपणे केली पाहिजे जर आपण पूर्णपणे तयार असू त्या गोष्टीला तर आपल्याला अडचण येणार नाही ती गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्या क्रमांक पटवण्यासाठी आपल्याला ते त्रासदायक होणार नाही किंवा चिंता वाटणार नाही भिती वाटणार नाही पाण्याची त्यासाठी आपण प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे त्याबरोबर तर आतापर्यंत मी एक दोनदा स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि मला ह्याच्यापुढं पण घ्यायला आवडेल कारण कसं स्पर्धामध्ये भाग घेत घेताना आपल्याला केलेल्या प्रॅक्टिसचं काहीतरी मोल आपल्याला समजतं त्याच्याबरोबर जर स्पर्धेमध्ये नंबर आला किंवा आपल्याला पारितोषिक वगैरे भेटतं ते मग आपल्या कलेचं हे असते की आपला आनंद आहे आपला त्या कलेतून आपण काहीतरी व्यावसायिकदृष्ट्या आपण काहीतरी मिळवलं याचा आपल्याला आनंद होतो आणि हां तर आपल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं असेल त्यासाठी आपल्याला कला कुठलं पाहिजे गुण पाहिजेत जर आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घ्या असेल जाता पोहण्यासाठीची स्पर्धा आहे तर एक स्विमिंग ही एक पोहणे ही एक एक खेळ खेळ म्हणून बघितलं त्याच्याकडं तर ऑलम्पिक दृष्टिकोनातून किंवा देशभारत विविध क्षेत्रातील विविध स्तरापर्यंत त्याच्याबद्दल अशा स्पर्धा वगैरे होत असतात ते स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला पाहिजे त्यानुसार आपली कला जोपासली पाहिजे आणि कलेबरोबर त्याचबरोबर जर स्पर्धेचा आपला जर नंबर वगैरे आला आपण जर तर आपण पारितोषिक आपल्याला भेटतेच आहे त्याच्यात आपल्या समाधान भेटते आपला एक आर्थिक उत्त आपण उदरभरण करू शकतो त्या कलेतून तर चिंता अशी काय आपण ज्या गोष्टी त्या आपल्याला करायला ह्या आपल्यात आपल्याला त्या चिंता घ्यायची टें कधी घे घ्यायची काय गरजच नाही चिंता वाटून घ्यायची आणि जरी चिंता आणि स्ट्रेस आला तरी प्रॅक्टिस करणं त्यासाठी खूप गरजेचं आहे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला चिंता कधी येणार होणार नाही हां जरी एखाद्या कोणी घेतला नसेल तर तर का आवडलं पाहिजे तर हा आपलं एखादी कला आहे मग त्या कलेचं कुठं तरी प्रदर्शन झालं पाहिजे त्यातून हां आणि त्या प्रदर्शनाबरोबर तर आपल्या त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून आपण व्यवस्थित स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि मला आवडेल असं विविध स्पर्धेमध्ये मी घेतलेलं आवडेल कारण मला माहिती जरी माझी काला मी एखाद्या स्तरावर चांगल्या प्रकारे दाखवू शकतो तर त्यातून माझा आर्थतज्ञ आर्थिक मला त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो आर्थिकदृष्ट्यात तर मी मला आवडेल आणि मी नक्कीच प्रयत्न करेल की कुठल्याही स् व्यावसायिक स्पर्धेमध्ये पोहण्याच्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायला तत्पर असेल